भेट देण्यासाठी मला शांत ह शांत ठिकाण आणि थंड हवेचे ठिकाण फार आवडतात कारण तिथे असं खूप चांगलं असं वातावरण असतं आता नुकतंच आम्ही मागच्या वर्षी लोणावळ्याला जाऊन आलो आणि तिथलं जे वातावरण आहे ते फार असं थंड आहे आणि बरेच ठिकाण आहे तिथे भेट भेट देण्यासारखे जसं कि आम्ही टायगर पार्कला गेलो होतो खूप खूप असं चांगलं वातावरण आहे तिथे